तर मला घरात लाईट लाईट बिल जास्त येतं आहे त्यासाठी तुम्ही मला अर्ज करावा लागतो का तर लाईट बिल जास्त येते आहे तर त्यासाठी काय प्रयत्न करावे का प्रयत्न करणं का करताल का व मला काय मदत भेटेल का ह्यासाठी आम्हाला तुम तर होल्ट्यास कमी येते मग त्यासाठी काय प्रयत्न करताल का तर घरा तर मीटर जास्त पळतो आग लाना जास्त होल व्होल्टेज कमी येतं मग मोटरवर ताण पडतो म्हणजे व्होल्टेज कमी येतं म्हणून मोटरवर जाळण्याची शक्यता असते त्यासाठी बुवा मला व्होल्टेज भरपूर पाहिजे